गुलाब जाामुन बालूशाही काजूकतली जिलेबी पेढा कलाकंद आईस्क्रीम श्रीखंड बदाम शेक लाडू बुंदी लाडू बेसन लाडू गोड बुंदी मोतीचूर रव्याचे लाडू अनारसे सोनपापडी शेंगपट्टी गुळपट्टी साखर गुळ ऊस पाक मैसूर पाक गुळपाक पुरणपोळी खीर बासुंदी